रोपवनामध्ये रो रोपवाटिकेमध्ये रोपं आम्ही तयार करत असतो त्याच्यामध्ये सागाचे स्टंप तयार करतो सागाचे आणि इतर जर त्यासाठी फार महत्त्वाचं म्हणजे पिशव्या भरत असताना त्याना रेती आणि माती आणि खत ह्या दोन्हीचं मिश्रण करून पिशव्या भरल्या जातात आणि त्यानंतर रोपाची लागवड केली जाते आणि त्यानंतर चार दिवसाला कंटिन्यू त्याला पाण्याचा दिल्या जातो आणि त्यापासून ते मग रोपाची वाढ होत असतं ते तसे ते सागाची स्टंप सागाची स्टंप पहिला बेडवर लावून नंतर त्यातले बेस्ट स्टंप कट करावं लागतात आणि कट करून मग आम्ही ते पिशवीमध्ये लावतो त्यानंतर त्याची वाढ होते त्यामुळे ते सागाचे स्टंप वाढतात त्यानंतर आमच्या रोपवाटिकेमध्ये आम्ही जो काम करत असताना बरेचदा दहावीस लेबरकडून आम्ही काम करून घ्यायचं त्याचं बघा त्याच बांबूच लागवड व्हायची त्यात जर जंगलं स्पेशल लिंब जे आपण जे जनरल स्पेशीज आहेत ते त्याच्या आम्ही ते लागवड करत होतो आणि ते जंगलामध्ये ॲडजस्ट होतात अशा आप पेशीची आम्ही लागवड करत असतो आणि त्यामुळे ते रोपं मोठी झाल्यानंतर त्या जंगलामध्ये ट्रान्सफर वाहना द्वारे केले जातात आणि जंगलामध्ये जी लोकांकडून लेबर पण लागवड केली अज जाते